मराठी भाषेला शिक्षणव्यवस्थामध्ये अधिक महत्व दिले जाते प्रतिनिधित्व दिल्या जाते कारण मराठी भाषेमध्ये समोर जे हाय लेवलचा अभ्यास असते किंवा मग जे पूड पुढलं शिक्षण घ्यासाठी किंवा मग महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराटी भाषेला अधिक महाराष्ट्रमध्ये महत्व दिल्या जाते महाराष्ट्रमध्ये अनेक स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये मराठी भाषामध्ये मध्ये पेपर असल्यामुळे मराठी भाषेला अधिक महत्व दिलेले म्हणून मराठी भाषामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थ्यांना समोर अनेक अनेक स्पर्धा परीक्षामध्ये अनेक मतलब संधी दिली जाते म्हणून मातृभाषा असल्यामुळे मराठी ही आपली महाराष्ट्रीयन लोकांची मातृभाषा असल्यामुळे मराठीला अधिक महत्व दिल्या जाते